दुर्गम भागामध्ये बरेचसे खेळ आहेत विट्टीदांडू डाबडुबली संगीत खुर्ची खोखो कबड्डी ह्या अशा खेळांपासनं विद्यार्थ्यांचे मनोरंजन होते तसेच खेड्या विभागामध्ये दुसरे मनोरंजनाचे साधन नसल्यामुळे ह्या खेळापासनं त्यांना त्यांच्या आरोग्य हे अगदी व्यवस्थित राहते आणि त हे असे खेळ खेळल्यानंतर विद्यार्थ्यांना काही आणखी खूप काही गोष्टी शिकायला मिळतात तसेच खेड्या विभागामध्ये या डोंगराळ प्रदेशामध्ये असे खेळ खेळल्यानंतर आरोग्य त्यांची बुद्धीचा विकाससुद्धा होतो आणि दुसरी गोष्ट अशी म्हणजे की हे असे खेळ खेळल्याने त्यांच्या आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय खेळासाठी निवड होते नंतर त्यांचा गावाचेही नाव उज्वल होते आणि विद्यार्थ्याचे नाव उज्वल होते तर त्यामुळे हे खेळ अतिशय चांगले आहेत असे मला वाटते